हां बोला हां बोला ना हा फुलाची ऑर्डर होती तर मग तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाहिजे तर वेगवेगळे पाहिजे की एकसारखेच पाहिजे वेगवेगळे हो का तर फुलं किती लागेल तुम्हाला हं तर मग फुलं किती लागणार आहे हां तर म्हणजे एक किलो अर्धा किलो हो हार तरी समजा रोजचा एक लागणार आहे ना दोन लागतील हो का तरी त्यात तुम्हाला सांगतो आमच्या तरी आम समजा आम्ही रोजची जर चेंज करून दिले कधी एखाद वेळेस गुलाबाचं राहते त्याच्यात आम्ही चमेलीचं शेवंती मिक्स करून त्याच्यात हे करतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं बनवतो म्हणा पण आमच्या इथे फिक्स रेट आहे पाचशे रुपये पाचशे रुपये आहे आमच्या आणखी जर आमच्याकुन तुम्हाला फुलं वगैरे त्याच्यात मिळून जाणार तसं काही हे नाही आहे आणि दोन दोन टाइम लागणार आहे ना तुम्हाला सकाळ संध्याकाळ ठीक आहे ना पहिले तुम्ही एक वेळा आमचं आमचे जे हारचे हे तर पाऊन म्हणजे पाहून तर बघा मग तुम्ही नेहमी आमच्याचपाशी येणार ए काहून का आम्ही जे करतो तर ते चांगल्या गोष्टी करून तर आपल्याला असं वाटते देवाधर्मासाठी राहते तर करून काय त्याच्यात मनाभावापासून ज्या गोष्टी नसते त्या गोष्टी टाकतो आपण बरं ठीक आहे ना चांगलं नाही चांगलं तर भेटून जाणार फक्त तुमचा टाईमिंग वगैरे बा आरतीचं टाईमिंग वगैरे किती राहते कोणत्या टाईमपर्यंत झालं पाहिजे ते म्हणजे पहिले तुम्ही अर्धा घंटा पहिलं फोन करून दिलं तर चालतं आम्हाला बरं ठीक आहे ना त्या त्या गोष्टीसाठीच म्हणजे कसं ते पहिले सांगितलं तर मग बरे राहते मग कसं तिथं ते अं लक्ष करून काय वेगवेगळे पोर राहते मंडळात त मग ते एका एकाला आपण अलगअलग सांगू शकत नाही जो नेहमी ते हारच आणण हे करणं तर ते राहते त्याच्यामुळे आपण त्याच्यावर सोपवतो ना आणि वेगळ्या मुलाच्या याच्यात जर कोण म्हटलं हो आमचाच माणूस येणार आहे पण जो मेन म्हणजे तिथे राहते कोणी कोणी कसं पोरं चाट्यामारे काम करते आणि पैशाची व्यवहार वगैरे तर ते समजा म्हणजे तुम्ही जेव्हा नऊ दिवसाच्या नंतरच पेमेंट माझ्यापाशी करून देसान हा ऑनलाईनही केलं तरी चालतं काहूनकि नऊ दिवसाचं आम्हाला मध्यात पैसे वगैरे तर लागणार नाही आम्ही जेव्हा नऊ दिवसाचं तुमचं कार्यक्रम झाल्यानंतरच आम्हाला तुम्ही पैसे हे करून दे पेमेंट करून दे

ठीक आहे ना बिल पाठवून देऊ त्याच्यानंतर मग ते काय तुम्हाला पसंत आल्यानंतर तुम्ही नेहमी आमच्याच पाशी येसान का नाही बा की ही व्यक्ती चांगलं करून देते आणि मन लावून करते ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे धन्यवाद